फोन तर फोनबद्दल बोलायला गेलं तर खूप गोष्टी आहे फोनमध्ये चांगला एक्सप्रीअन्स खूप आहे फोनमधून खूप काही शिकायला भेटतं फोनमध्ये तसं बघायला गेलं तर फोनमध्ये आजकालच्या घडामोडी आणि जे काही एक फोन एक साधन आहे जे काय तुम्ही टी व्हीमध्ये बघता ते फोनमध्ये दिसतं आणि फोनमध्ये त्याच्या व्यतिरिक्त अजून खूप साऱ्या गोष्टी दिसतात जसं की तुम्ही बघायला गेलं तर फोनमध्ये आजूबाजूला काय घडलं काय नाही घडलं ह्याची माहिती एकदम झटक्यात आणि आटोपात मिळते ज्यामुळे तुम्हाला ते सहज शक्य आणि सोपं पडतं कुठली पण इन्फॉमेशन आनि कोणाबद्दल पण इन्फॉमेशन काढण्यासाठी तर आजकाल तुम्ही बघितलं गेलं तर फोन हे खूप उत्कृष्ट आणि खूप युजफूल साधन आहे ज्यामुळे तुम्ही खूप प्रकारचे कामं एका सेकंदात आणि खूप लवकर करू शकता ज्याच्यामुळे तुमच्या वेळ पण वाचतो आणि तुमच्या कामाचं महत्त्वसुद्धा राहतं ज्यामुळे तुम्ही बघायला गेलं तर फोन हे एक अशा प्रकारचं साधन आहे ज्याच्यामुळे जर तुम्हाला कोणाला बोलायचं असलं कोणाशी संवाद साधायचा असला तर तुम्ही फोनद्वारे करू शकता फोनद्वारे तुम्ही छायाचित्र काढू शकता फोनमध्ये आजकाल काय नाही आहे फोनमध्ये खूप साऱ्या गोष्टी अवेलेबल आहे जसं की बघायला गेलं तर फोनमध्ये तुम्ही फोटोज काढू शकता विडीओज काढू शकता फोनमध्ये तुम्ही इडिटिंग आणि माझ्या फोन बद्दल बोलायला गेलं तर माझ्या फोनने मला खूप काही दिलं जसं की फोनमधून मी खूप काही शिकलो फोनमधून मी माझ्या फोनमधून पैसा कमवणंसुद्धा शिकलो फोनमधून विडीओ काढणे फोटो काढणे त्याचा उपयोग करणे त्याचप्रकारे आजकालच्या जे घडामोडी आहेत ते मला एका सेकंदात आणि त्याद्वारे मी खूप सारे कामंसुद्धा केली आहेत फोन माझा फोन हा एवढा चांगला आहे की फोनने मला अजूनपर्यंत काही खर्च आला नाही आहे माझ्या फोनचं स्क्रीनगार्ड तर फुटलाच नाही आहे आणि माझ्या फोनला काही खर्चसुद्धा आला नाही आहे बघायला गेलं तर हा फोन घेऊन मला चार वर्ष झाले आणि चार वर्षात या फोनने मला खूप चांगला उपयोग केला आहे तर त्यामुळे माझा फोन खूप बेस्ट आहे आणि माझा फोनचा एक्सप्रीअन्स बघायला गेलं तर एकाद्वारे चांगलाच आहे धन्यवाद